हा नमस्कार नमस्कार कोण बोलतंय बरं बरं कुठून बरं बरं बरं काय म्हणणं आहे आपलं सांगा अच्छा बरं बरं बरं बरं बरं बरं बरं तुम्हाला किती पंचाऐंशी टक्के आहेत का बारावीमध्ये आ तुम्ही एक काम करा ना तुम्ही आय टी आय करू शकता तुम्ही आय टी आयला मोटर मेकॅनिकल स्टेट आहे तो घ्या हा मोटर मेकॅनिकल कारण त्यात इंटरेस्ट नाही म्हणजे काय आहे मोटर मेकॅनिक जर केलं तर पुढे आपल्याला जॉब वगैरे भरपूर भेटतात आता नोकर्या नाहीयेत आणि तुम्ही जर मोटर मेकॅनिक केलं तर काय होईल पुढे तुम्हाला आय टी आयमध्ये तुम्हाला मग परिवहन कार्यालय म्हणजे आर टी ओमध्ये पण जॉब मिळू शकतो पोलीस हा मोटर मेकॅनिकल डिजल मेकॅनिकल हा डिजल मोटर मेकॅनिकल तो जर कोर्स केला तर तुम्हाला आरटीओमध्ये ज्या निरीक्षक जागा निघतात पोलीस निरीक्षक म्हणून तिथं तुम्ही लागू शकता किंवा प्रायव्हेटमध्ये जर गाडी एखादा आता जर आता कसं भरपूर गाड्या झाल्या आहे मार्केटला एखादं शॉप टाकून तिथं तुम्ही गाड्या दुरुस्ती जर करू शकता आता नोकरी तर मिळत नाही आणि तुम्ही स्वतःकडून लोकांना पण जॉब देऊ शकता तुमच्या याच्या शॉपमध्ये हो ना हे फार चांगलं उत्तम कार्य आहे तुम्ही या तुम्ही तुम्ही घेताल तर इथं आयटीआयलाच घ्या तुम्ही डिजल मॅकॅनिक डिजल मॅकॅनिक म्हणून हा कधी येता मला तुम्ही एक काम करा मला भेटायला या प्रत्यक्ष आपण सविस्तर बोलू मग या विषयावर हां अजून तुम्हाला बरीचशी माहिती देतो मी तुम्हाला याच्यामध्ये कुठं कुठं काय काय निघतात जागा कंपन्यामध्ये भरपूर जागा आहेत प्रायव्हेट याला स्कोप आहे या याला स्किपला कोर्सला ठीक आहे हा तुम्ही या आम्हाला भेटा